सांगलीत पाडव्याच्या पहाटे संगीत महोत्सव असतो गाण्यांचे कार्यक्रम असतात त्याच्यात सांगलीतल्या मोठ्या गायक ते आपले सादर करतात गाणी पहाटे पहाटे वातावरण इतकं आनंददायक असतं नवीन वर्षाच्या खूप छान खूप मजा येते सकाळी पहाटे सकाळी पहाटेच्या वेळी खूप प्रसन्न वातावरण असतंय आणि संगीत साधना म्हणून डिसेंबरमध्ये पण का कार्यक्रम कम स्पर्धा असतात त्याच्यात पण मोठे मोठे कलाकार भाग घेत असतात आणि खूप खूप छान वाटत आहे त्यावेळी हां आणि इथं गणपतीचं देऊळ आहे पटवर्धनांचं तिथं पण गणेशोत्सवच्या वेळी भरपूर गाण्याचे कार्यक्रम असतात राहुल देशपांडे का महेश काळे याच्यासारखे मोठे कलाकार हजेरी लावून जातात अशा खाडीलकर इथले खूप मोठे सांगलीत खूप मोठे कलाकार आहेत ते सगळे आपले आपले कार्यक्रम सादर करतात ठराविक दिवशी त्यांचे कार्यक्रम असतात खूप सुमधुर आवाज त्यांचा आम्हाला ऐकायला मिळतो आहे त्या त्या दिवशी आणि खूप मजा येते त्यावेळी